अजून किती वेळ जाईल नाही म्हणजे किती अजून पुढे ट्राफिक किती आहे काय वाटतं आहे कारण की मला तर खूप वाटतं आहे मागे पण खूप लाइन आहे आपण एक काम करुयात का इथनं ब बायपासने जाण्यापेक्षा आपण वडखळमधून जाऊयात म्हणजे तिथनं आपण बाहेरून निघू पेणमधून डायरेक्ट निघू जे मध्ये रस्त्याचं काम वगैरे चालू आहे ना तिथे आपण फसणार नाही म्हणजे आपण तिथे पण मला पण वेळेत पोचता येईल लॉन्ग रूट होत आहेत तुझे जर जास्त पैसे होणार असतील तर तू घे का मला त्याच्याशी काहीही तक्रार नाही आहे पण मला तिथे वेळेत पोचव फक्त एवढं सांगतो मी तुला हा म्हणजे तू इथनं जर बाहेर निघालास ना तर मग तिथनं आपण पेणमधून डायरेक्टली निघू हा इथनं किती आपलं तीन तास आय थिंक एक तास जास्त जाईल पण इथे जर आपण थांबलो तर इथे थांबून आपल्याला द दोनतीन तास फक्त इथेच थांबून राहू त्याच्यापुढे जाणार नाही कारण खूप स्लो चाललं आहे सगळं खूप सावकाश चालल्या आहेत सगळ्या गाड्या इथनं हां आपण तिथनं जाऊ शकतो बघ प्लीज माझ्यासाठी तेवढं कर आपण तिथनं निघुया हा ठीक आहे चालेल